हो मारू

हां

सर्वात पहिलं तुमचं बजेट सांगा आणि किती सीटर हवी आहे ती सांगा सगळे सीटर्स आणि सीटर्स पण अवेलेबल आहे आपल्याकडे त्यानंना सांगा पहिले तुम्हाला

अहो कारच्या प्रायजेस आपल्याकडे दोन दोन प्रकारच्या गाड्यात दोन प्रकारच्या गाड्या आहेत सेवन सीटर्स आणि फाईव्ह सीटर्स सो फाय सीटर्सची थोडीफार रेंज कमी असते एक स्टार्ट होते आठ लाख सहा लाखपासनं आणि जर तुमाला सेवन सीटर घ्यायची असेल तर ती कॉस्ट वाढते आपासनं ती पंधरापर्यंत जाऊ शकते वीसपर्यंत जाऊ शकते वीस लाखापर्यंत फाईव्ह सीटर्स मग फाय सीटर्समध्ये आमच्या मॉडेल्स आहेत स्विफ्ट आहे वॅगनार आहे नंतर आणि स्ट्रॉन्ग्स म्हणून एक नवीन आत्ता लेटेस्ट आली आहे गाडी ती एक आहे आनि हा एवढ्या गाड्या आहेत आमच्याकडे अवेलेबल सेफ्टीवाईज आणि जर मला हवी असेल तर स्विफ्टमध्ये चार आणि स्ट्राँग सध्याची सेफ्टीवाईज या गाडीला सहा एअर बॅग्स आहेत ऑटोमॅटिकपण आहे आणि फुल डिजि डिजिटल इन्स्ट्रुमेंट आहेत प्रोगलाईन सेटअप त्यामध्ये प्लस एल डी डी आर एल आहेत आणि फेस पण बॅक सीटसाठी चांगलीच दिली आहे फुल कम्फर्टेबल आहे गाडी नाही मॅम त्यामध्ये कस्टमाइज कलरच कंपनीचेच आहे तुम्ही कस्टमाइज करून नाही घेऊ शकत ब्ल्यू रेड अवेलेबल व्हाईट पिस्टल व्हाईट त्यानंतर मॅट ब्लॅक ब्लॅक पेलेसटाईन व्हाईट असे अवेलेबल कलर्स आहेत त्याम हां मॅम तर त्या त्यामध्ये तुम्ही पेट्रोल आणि डिझेल घेऊ शकता सी एन जी ऑप्शन अवेलेबल आहेत ना सी एन जी ऑप्शनचे सेवन सीटरपासनं स्टार्ट होतात त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलमध्ये एवढाच फरक आहे की पेट्रोलला पावर जास्त जनरेट करते गाडी ऑर डिझेलला थोडी कमी आणि ॲव्हरेजसाठी बघत असाल तर डिझेल वेरियंट इज गुड आणि ॲव्हरेज पावर हवी असेल परफॉमन्स एवढा असेल जास्त गाडीचा तर पेट्रोल वेरियंटकडे जावं लागतं आपल्याला हां तुम्ही आता मा मला सांगा तुम्ही पेमेंट ऑप्शन्स सांगतो आता पेमेंट ऑप्शन्समध्ये तुम्हाला तुम्ही आता डाऊन पेमेंट किती करणार आहेत त्यावरती आहे लोन पण करू शकता

हां तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो लागणारे डॉक्युमेंट्स लोनसाठी तुमचा हाच नंबर आहे का व्हॉटसॲप ओके थँक्यू मॅम